हा वत्सल सुपर मार्केट आहे ना हां मी प्रवीण देशपांडे बोलतो मला थोडी धान्याबद्दल माहिती पाहिजे होती

आणि शाम्पू किंवा साबण

संतूर साबण हां त्याचं कितीचं बंडल आहे ते बॉक्स कितीचं आहे हां आणि एका बॉक्समध्ये काँटिटी किती आहे त्याची हां तर त्याचा प्राईस असं आहे का आणि हे ग गहू जे आहे ते कोणता लोकवन आहे का एम पीचा आहे मग लोकवनचा कितीला पडेल आणि यम पीचा कितीला पडेल पाचशे रुपयाचा फक्त बरं बरं आणि डिलिवरी तुम्ही होम डिलिवरी देता का

जर समजा आता मला पाच क्विंटल घ्यायचा आहे गहू मला पाच क्विंटल गहू घ्यायचा तर पाच क्विंटल गव्हाची डिलेवरी घरपोच येईल का होम डिलेवरी हां हां बरं मी सँपल पाहण्यासाठी केव्हा येऊ

बरं बरं तू तुम्ही असता ना दुकानात ओके ओके